आमच्या सिटीमध्ये म्हटलं या आता आपल्या भारतामध्ये कुठेही म्हणा आता अशी कुठलीच गोष्ट अशी लपवण्यासारखी आहे नाही आणि त्याच्यामध्ये काय भेदभाव असं होत नाही पिरेड अशी गोष्ट आहे की आता फ्री आहे सगळं आणि सगळ्याला समजतो ती गोष्ट अन असं कुणी त्याच्यानं असं दुर्व्यवहार करत नाही आणि असं कोणत्याही व्यक्ती म्हणा कोणतीही बाई म्हणा मुलगी असो असं त्यांच्याशी आता कोण दुर्व्यवहार करण्यासारखी अशी काही गोष्ट राहिली नाही आता असं ह्या जनरेशनमध्ये सगळ्यालाच ही गोस्ट समजतो समजते आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे आता पहिल्यासारखं पहिले जे हो राजा राज्यामध्ये आपल्या असं होत होतं की जे बाई पिरेडला असती तिच्याजवळ जायचं नाही चार दिवस स्वयंपाक करायचा नाही तिला जे जेवण दुरून द्यायचा तिला पाणी दुरून द्यायचं आत्ता अशी कसलीच कुठलीही गोष्ट होत नाही आता सगळ्यालाच माहिती असते हे गोष्ट आणि छोट्या छोट्या मुलीपासून माणसापासुन पोरांपासून ह्या गोष्टी जागृत झालेली आहेत असा कुठलाही कुणी विचार करत नाही आणि असे कुठलेच काही प्रॉब्लेम आहे नाही सगळंच ठीक आहे आता